बुलढाण्यामध्ये दिवाळीच्या टाइमात पुरणाची पोळी व त्याच्यासोबत खीरपुरी बाकीची गोष्टी केल्या जातात त्याच्यानंतर काही धार्मिक सण म्हणजे जसं हनुमान जयंती झाली त्या टायमात एक प्रकारची आंबटचुक्या टाइप मा मिरचीची भाजी पोळया किंवा बिट्या म्हणजे बिट्या म्हणजे बाफड्या गव्हाचेच प्रकारामध्ये तयार केले जाते हे खादयपदार्थ खाण्यात येत असतात